राज्यातील मानसिक आरोग्याकडे राज्य कसं लक्ष देतं आहे या विषयावर बोलायचं म्हटलं तर आजच्या जी तरुण पिढीला जी मानसिक रोगांनी जे ग्रस्त झालेले आहेत त्याच्यासाठी कमी वेळात आपल्याला कसं उपचार देता येईल याच्यासाठी नवीन महाविद्यालयाचे नवीन महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण सुरू केल्या जात आहेत आणि जे तज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांना कसं चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञान वापरून आणि नवीन औषधीचा कसा वापर करून त्यांचा सुधारणा कशी येईल त्यांच्या प्रकृतीमध्ये याच्याविषयी अभ्यास केला जात असते आणि नवीन धडे शिकवले जात असतात आणि जसं गैर पद्धतीने वगैरे ते गैर पद्धतीने संस्था देणग्या देऊन समुपदेशन कार्य करवून घेत आहेत आणि मोठमोठे रुग्णालयं त्याच्यासाठी तयार केलेले आहेत आणि जी आजची पिढी जी आहे ती जास्तीत जास्त मानसिक रोगानी ग्रस्त झालेली आहे तर त्यांना ती त्याच्याविषयी जागरूकता निर्माण करून त्याचे धडे शिकवल्या जात आहेत अशाप्रकारे राज्य लक्ष देत आहे